मी एक ग्रे कलरची बॅग बोलवली मी ती लीदरची बोलवली होती परंतु ती जेव्हा आली तेव्हा ती खालून फाटलेली होती आणि त्याचा जे कपडा होता तोही जवळपास फाटतच आलेला होता आणि त्याची शिलाई जी होती ती ती फाटत होती म्हणजे जे शिलाईचे जे टक्स असतात ते असे फाकत होते त्याच्यामुळे मी घेतलेली बॅग खूप जास्त प्रमाणात खराब होती ती खूप जास्त जुनी वाटत होती आणि जशी ती त्यांनी कॅटलॉगमधे दाखवली होती तशी ती आलेली नाही आहे डिलिव्हरीसाठी खूप वेळ लागला त्यातल्यात्यात डिलिव्हरी जो बॉय होता त्यानेही ती खूप जास्त उशिरा आणून दिली त्याच्यामुळे मला ते प्रोडक्ट अजिबात आवडलेलं नाही